नमस्कार सर बोला अच्छा काय काय पाहिजे तर कशाची कीट पाहिजे तुम्हाला साहेब अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां हां हां अच्छा ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे चालते ना सर लावून देऊ लावून देऊ रिजनेबल लावून देऊ अच्छा हां हां अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा तर प पाचशे पाचशे रुपयाे एक किट पडेल बघा दोन किलो तांदूळ दोन किलो साखर आहे अटैची बॅग आणि चिल्लर सामान ते साबण वगैरे वगैरे ते सर्व पाचशे रुपयाला किट भेटेल बघा तुम्हाला आधीच कमी सांगितलं सर तुम्हाला आधीच कमी सांगितलं तुम्हाला नाही नाही क्वांटिटी वगैरे पण पू पूर्ण चांगलीच आहे चांगली क्वांटिटी दोन दोन किलो आहे सर्व म्हणजे आम्हाला पण काहीतरी वाचायला पाहिजे ना तरी बाबा आम्ही तर आमच्याकडून जितकं हो सके ते कमीच लावायच तुम्हाला तुला तुम चारशे रुपायाला कीट लावून देऊ किती पाचशे कीट पाहिजे कधी पाहिजे ठीक आहे ठीक आहे चालते मग ते पेमेंट वगैरे काय ॲडवाान्स वगैरे देता का बरं ठीक आहे ठीक आहे चालतें किती पाचशे किती वीस तारखेला पाहिजे ना ठीक आहे ठीक आहे चालते नाव काय तुमचं

अच्छा अच्छा आपलं प आपलं इथं श्रीनगरला दुकान आहे आपलं हां ठीक आहे चालते ठीक आहे ठीक आहे